मी बरेचसे ऑईलचे प्रकार बघितले आहेत पण हा कॉन ऑईल हा प्रकार मी इथेच ही इथे मी जेव्हा ऑईल न्यायला आले तेव्हा मी बघितला आणि मी दुकानदाराला विचारलं पण की बाबा ह्या ऑइलने ऑईलचा उपयोग काय होतं तर त्यांनी मला सांगितलं की ह्या ह्या ऑइलचा उपयोग मोश्टली जे बाहेरच्या देशातले आहेत ज्यांनी ज्यांना ऑईलच्या ऑइलपासून प्रॉब्लेम होतात जसे की आपल्या इथले लोकल ऑईल घेतात त्या शेंगदाणा जवस सूर्यफूल हे खूप हेवी ऑइलिंगचे प्रकार आहेत त्याच्यातून बनवलेलं जेवण पण खूपच हेवी हेल्दी पण असतं पण ह्याचे परिणाम जेवढे चांगले आहेत तेवढे वाईट पण आहेत मग तो मला सांगत होता की इथं येणारे बरेचसे जे विदेशातले आहेत लोक जे किंवा ज्यांना हे ऑईलबद्दल माहिती आहे ते लोक हे जेवण जेवण करण्यासाठी ऑईल घेऊन जातात मग मी पण म्हटलं बघावंच थोडं ट्राय करावं की बाबा वेगळं काहीतरी नाही का लोकल लोकल ऑईलपेक्षा वेगळं काहीतरी म्हणून मी पण घेऊन गेले तर त्याचं मी त्याच्यातून मी भजी तळलीत कांदा भजी तळलीत खरंच ते म्हणजे तो ऑईल पण वाटत नव्हतं आणि ते चिपचिपी पण नव्हतं एकदम असं जे तळलं आहे की नाही असा भास होत होता मला म्हणजे ते तळलं तर होतं असं कुरकुरीत झालं होतं पण त्याच्यात ऑईल काही राहिलं नव्हतं हाताला पण काही लागू नाही खाल्ल्यानंतर घसा पण खवखव झाला नाही माझा म्हणजे मोश्टली आपल्या लोकल ऑईलमधनं जो त्रास होतो तो होत झालाच नाही मला मग मी तर इतर पदार्थ करण्यासाठी पण वापरायला लागले जसं की डाळीला फोडणी देताना तडका देताना किंवा मग चटणीबरोबर जेव्हा ऑईल मी खाते तेव्हा पण मग वापरायला लागले माझ्या माझ्या छोट्या छोट्या मुलांना पण मी त्याचा त्याचा वापर करायला लागले त्यांना कसलाच इफेक्ट नाही झाला जसं की कॉलेश्ट्रॉ वाढणे पो पोट चरबी पोटावरची चरबी वगैरे असं वाढण्याचा प्रकार खूप कमी झाला कमी झालेला मला जाणवला